अकोला जिल्हा हा सर्वगुणसंपन्न राहिलेला जिल्हा आहे अकोला जिल्ह्याने येथील नागरिकांना योग्य त्यावेळी मदत केलेली आहे सर्व प्रकारच्या सुविधेनी परिपूर्ण असलेले अकोला शहर सर्वसामान्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी प्रतिबद्ध आहे या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी एस टी महामंडळाची वाहतूक आहे दोन रेल्वे बसस्टँड आहे आणि नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी अकोला शहर नेहमी अग्रेसर असते इथे सगळ्यात मोठा कापड व्यवसाय आहे इथे शेतीच्याबद्दल कॉटन सिटी म्हणून अकोला जिल्ह्याची ओळख आहे